खेळ क्रीडा हा जीवनातील अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे आणि खेळामुळे आपण आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चांगले बदल करू शकतो खेळामुळे गती आपण नि आपली निरोगी जीवनशैली करू शकतो निरोगी जीवन शैलीसाठी खेळाकडून आपल्याला मानसिक आरोग्य उत्तम होण्यास मदत होते हा सगळ्यात मुख्य भाग मानसिक आरोग्य म्हणजे आणि आपण निरोगी आयुष्य जगण्यामध्ये निरोगी आयुष्यामध्ये मानसिक आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपण जरी हारलो किंवा आपलं जरी तिथे खच्चीकरण न होऊ देता आपण पुढच्याला अभिनंदन करून पुढच्या आपल्या स्पर्धेसाठी किंवा पुढच्या आपल्या आयुष्यासाठी तयारी केली पाहिजे हेच आपल्याला मानसिक रित्या स्ट्राँग करतात खेळ त्यानंतर आपल्या फिजिकल म्हणजे शारीरिक गोष्टींचीही खूप काळजी खेळांमुळे घेतली जाते खेळांमुले खेळांमुळे आपले स्नायू मजबूत होतात आपल्या हाडांना मजबूती प्राप्त होते आपल्या हाडांचा आरोग्य अगदीच निरोगी होतो आणि आपण खेळामुळे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो उदाहरणार्थ आपण फोकस्ड होऊन प्रत्येक गोष्टीला पाहण्याची आपली मानसिकता तयार होते उदाहरणार्थ एकाग्रता खूप आपली वाढते त्यातनं तग धरण्याची क्षमता खूप आपल्यामध्ये निर्माण होते आपण पेशन्स पेशंट होतो आणि कुठलीही गोष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ती गोष्ट जिंकूही शकतो आणि हरल्यानंतर ती आपल्या डोक्यावरती जिंकल्यावरती त्याचा माजही येऊ देत नाही आणि हारल्यावरती त्याची निराशाही येऊ देत नाही न्यूट्रल राहणं काय असतं हे आपल्याला खेळ शिकवतं